ती ती जशी ते दाखवत होती दिसत होती ती तशी नव्हती तिची खूप कॉलेटी खूप पुअर होती आणि आणि कलरसुद्धा असा थोडासा डीम कलर झालेला होता जो असा चटक कलर दिसत होता पिच्चरमधे तो तसा दिसत नव्हता सो मला तरी वाटेल की तो प्रोडक्ट काही एवढा फारसा छान नव्हता